नमस्कार मी सूरज म्हात्रे बोलतोय मुशिद्वरुन तरं एका महिन्यानंतर माझ्या आईचा वाढदिवस आहे तर आम्ही तिथे कार्यक्रम आयोजित केलाय आम्हाला जेवणाची ऑर्डर तुमच्याकडे द्यायची होती तुमच्याकडचं आम्ही गेल्यावेळेला पण काही ऑर्डर केलं होतं आम्हाला खूप आवडलं होतं तरं तसंच आम्हाला व्हेज पुलाव किंवा मग असं व्हेजमध्ये काही तरी ऑर्डर करायचं होतं तर भेटेल का आणि असं आहे की मी आत्ता थोडं बाहेर चाललोय आणि प्रोग्रॅम आहे एक महिन्यानंतर तर मग ते कदाचित मला विसरायला होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला असं विचारतोय की तुमच्याकडे अशी कोणती सोय आहे का की मी ते आत्ताच रेकॉर्ड करून ठेवेल म्हणजे ते तुम्ही नंतर आम्हाला तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक करायला नकोय जर तुमच्यासोबत काही संपर्क साधायला नको तुम्ही डायरेक्टली की तुम्ही आमच्याकडे घेऊन या त्यात त्या दिवशी आमच्या घरी प्रोग्रॅम आहे तर फक्त तसं जर तुमच्याकडे कोणती सोय असेल किंवा मग कोणता तुमचा ऍप्लिकेशन व्यावसायिक असेल ना तर ते माझ्यासाठी खूप बरं होईल म्हणजे माझं पण प्रॉ प्रॉब्लेम नाही होणार आणि मग ते काय मिसकम्युनिकेशन पण होणार नाही आपल्यामध्ये आणि जे काही आत्ता मला माहिती आहे त्या गोष्टी मी सगळ्या डायरेक्ट्ली तिथे मी रेकॉर्ड करून ठेवेल म्हणजे तुम्हाला पण ईजी जाईल तुम्ही ते ऐकाल आत्ता मला सगळ्या गोष्टी ऍक्च्युली माहिती आहेत त्यामुळे काही माझेचं पण काही कन्फ्युजन नाही होणार आणि त्या सगळ्या गोष्टी मला तंतोतंत पाळता येतील तर आहे का कोणती अशी सोय तुमच्याकडे कोणतं ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट असेल तर सांगा प्लिज